हॅलो हां मी रवींद्र सकपाळ बोलतो आहे हां मला येऊर हिल्सला जायचं आहे हां मग हां कसं येणार मी सांगा जरा आता मी माजिवाड्याला उतरलेलो आहे

हां बरोबर

ओक्के ओके हां हां ओके हां हां साधारणत हां बरं येऊरच्या गेटवरून मला उप येऊरला येण्यासाठी किती वेळ लागू शकतो ओके तिथे आल्यानंतर माझी राहण्याची सोय काय होय तिथे

ओके ओके हां हां हां हां जेवण वगैरे कसं काय आहे तिथे हां व्हेज व्हेज व्हेज व्हेज व्हेज जेवण पाहिजे हां बरं ते आजूबाजूला फिरायला काय काय आहे

हो हो हां

हां रात्रीच्या वेळी आपण प्रवास करू शकतो का नाही का बरं

हां मग मग रात्री मग रात्रीच्यावेळी महिलांसाठी सेप आहे का तिकडे हा का हां हां बरं माझ्यासोबत तीन महिला आहेत आणि सामानसुद्धा आहे थोडं रिक्षामध्ये ॲडजेस्ट होऊ शकेल ना सगळं हां तो काय एक्स्ट्रा पेमेंट घेणार का हां साधारणत काय भाडं आहे गेटपासून येऊर गेटपासून वरती तिथं यायला ओके पर सीट पर सीट ओके हां आणि ओला उबेर वगैरे अशी काय रिक्षा नाही का फक्त लोकल ओके ओके ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू ओके ओके